पेट्रोल निश्चितपणे हे सध्या खूप जास्त प्रमाणात महाग झालेलं आहे जेव्हा मी बाईक चालवायला शिकलेलो तेव्हा पेट्रोलचा दर सुमारे चाळीस ते पंचेचाळीस पन्नास रुपये लिटर होता परंतु आता सध्या पेट्रोलचा जो दर आपण बघितला तर हा शंभरच्या पार पोचलेला आहे साधारण एकशे वीस एकशे वी एकशे वीस एकशे दहा रुपये प्रति लिटर इंधन जे आहे पेट्रोल हे आपल्याला मिळत असतं बायकिंगवर त्याचा परिणाम निश्चितच झालेला आहे आधी बायकिंगसाठी जात असताना शे शंभर दीडशे किलोमीटर जर आपल्याला बायकिंगसाठी जायचं असेल तर साधारण आपल्याला तीनशे ते चारशे रुपये पेट्रोलवर खर्च होत होता परंतु तोच आत्ता पेट्रोलचा जो खर्च आहे बायकिंगसाठी हा जवळजवळ दोन हजार ते पंचवीसशे ते तीन हजार रुपयेपर्यंत पोचतो तर याचं जे कुठंतरी प्रमाण आहे वाढत्या मा पेट्रोलच्या महागाईचं तर ते कुठंतरी कमी झालं पाहिजे याच्यावर पर्याय म्हणून विविध मग मोटरसायकल निर्मिती ज्या कंपन्या आहेत त्या आपल्याला इलेक्ट्रिक व्हेईकल म्हणजे चार्जिंगवर चालणाऱ्या किंवा विजेवर चालणाऱ्या ज्या बाईक आहेत या बाजारामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत परंतु बायकिंगवर जर का आपल्याला लांब पल्ल्या लांब पल्ल्याला जायचं असेल तर अशा ज्या इलेक्ट्रॉनिक व्हेईकल ज्या आहेत याचा आपल्याला उपयोग होत नाही त्याचं कारण असं की त्याला चार्जिंग जी आहे ती मध्येच जर कुठं संपली तर त्याला चार्ज करण्याचं साधन जे आहे ते अत्यल्प प्रमाणात आहे त्याचं कारण असं की पेट्रोल जे आहे किंवा डिजेल हे आपल्याला साधारण रस्त्याच्या दर पाच किलोमीटर किंवा दहा किलोमीटर अंतरावर जे हे उपलब्ध असतं पर्यावरणाचा जो अति वापर जो आहे पेट्रोलचा जो अति वापर आहे याचा नक्कीच इंधनावर जो इंधनाचा अति वापर याचा नक्कीच पर्यावरणावर जो आहे तो परिणाम झालेला आहे कारण इंधनाच्या धुरामुळे वातावरणातील जे वायू आहेत ते दूषित होतात जे मनुष्य उपयोगी आहेत किंवा जीवनावश्यक जे वायू आहेत ते या इंधनाच्या धुरामधून निघाल्यामुळे यांचं जे आहे प्रमाण ते घटतं आहे